मला वाचनाची आवड आहे त्यामुळे मी बरीचशी पुस्तकं वाचलेली आहेत आणखीन नवीन नवीन पुस्तकं वाचावी असं मला वाटतं

कधी कधी मुंबईला जाणं झालं तर आयडियल बुक डेपोमधून मी पुस्तकं खरेदी करतो तिथे एक खूप बरं आहे की तुम्हाला बऱ्याच प्रमाणात पुस्तकं बघायला मिळतात आणि त्यात जास्त करून चरित्रांवरती पुस्तकं त्याच्यानंतर नाटकांचे अशी पुस्तकं काही आध्यात्मिक पुस्तकं अशी बरीचशी तिथं उपलब्ध असतात तर त्यातली ही आवडणारी पुस्तके मी खरेदी करतो आणि जवळपास ती स्वस्त असतात आणि सेट घेतला तर आणखीन स्वस्त पडतात आमच्या जवळपास स्वस्त आणि सेकंड हँड पुस्तकांची दुकानं नाही आहेत पण आपली हौस भागवण्यासाठी आम्ही आमच्याच शहरातील जी लायब्ररी आहे त्या लायब्ररीचा वापर करतो तिथे असंख्य पुस्तकांचा साठा आहे आमच्या हायस्कूलमध्ये तिथे पण असंख्य पुस्तकं आहेत त वाचनालयात आमच्या कॉलेजचं जे वाचनालय तेसुद्धा अगदी खूप मोठं आहे आणि त्यामध्येसुद्धा बरीचशी पुस्तकं आहेत आणि काही काही अनुवादित आहेत काही इंग्लिश आहेत अशी बरीचशी पुस्तकं वाचता येतात